कुठं लागलाय फोन ओके मला एक सर सेकंड हॅनड गाडी घ्यायची होती त्यासंदर्भात थो थोडीशी माहिती पाहिजे होती तुमच्याकडं सेकंड कार उपलब्ध आहेत असं असं मला कळालं तर आत्ता सध्या तुमच्याकडं फॅमिलीसाठी किती कार उपलब्ध आहेत किंवा मी उद्या बघायला आल्यानंतर मला किती कार उपलब्ध होतील याविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती

सर पेट्रोल आणि सी एन जी आणि मिनिमम फायू सीटर गाडी असावी अशी उपलब्ध गाडी पाहिजे होती जेणेकरून ती फॅमिलीसाठी सोयीस्कर होईल अशा पद्धतीच्या आणि मिनिमम त्याचं वर्ष मॅन्युफॅक्चरिंग वर्ष दोन हजार वीसनंतर असावं जास्तीत जास्त ती सहा ते सात वर्ष जुनी असावी अशा पद्धतीची मला कार असावी आणि माझं बजेट हे साडेचार ते पाच लाखापर्यंत आहे कार तुमच्याकडं त्या लेवलच्या कार उपलब्ध आहेत का

ओके सर रजिस्ट्रेशन वगैरे उद्याच्याला मी येणार आहे तुमचा पत्ता कळेन का मला काय आहे ओके आणि रजिस्ट्रेशनची सर फॅसिलिटी कशी आहे तुम्हीच रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी करून देणार का त्या कस्टमरला कराव्या लागतील

ओके सर पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आता तूमच्याकडे किती मॉडेल अवेलेबल आहे तर जर मी समजा बघायला आलो तर किती मॉडेल उपलब्ध होतील हां ओके सर थँक्यू